वाचन आणि लेखन हा एक प्रकारचा आपल्या संस्कृतीचाच घटक आहे असं मला वाटतं कारण वाचन आपण किती करतो किंवा ऐकतो किती उदंडांचे उदंड ऐकावे असं असं म्हटलं गेलं आहे परी ते प्रत्ययी पहावे खरे खोटे निवडावे अंतर्यामी दासबोधातली सुप्रसिद्ध ओवी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण किती बघा जो माणूस जास्त ऐकून घेतो तो लिहू जास्त तोच जास्त लिहू शकतो आणि जो माणूस जास्त लिहू शकतो त्याला ऐकण्याची जास्त सवय असं आपल्याला असं आहे आता एकंदरीत काय तर वाचन संस्कृती याच्यामध्ये आता मी वाचलेली पुस्तकं मी आता तसे थोडक्यात पुस्तकांची आवड आहे मला तर कार्यकर्ता नावाचं एक पुस्तक मी वाचलं तर त्या पुस्तकामध्ये आपलं जीवन समर्पित कसं असावं आपण बघा आपलं असं असतं की आपण दैनंदिन आयुष्यामध्ये खूप कार्य करतो खूप काम करतो अभ्यास करतो अभ्यासची करत जावा अभ्यासोनी प्रगटावे नाहीतरी झाकूनी असावे असं समर्थ म्हणाले अभ्यास आपण किती करतो तर वाचनामध्ये कार्यकर्ता नावाचं एक पुस्तक मला खूप आवडलं तर ते कार्यकर्ता या पुस्तकामध्ये असं सांगितलं आहे की माणसाची जीवनशैली एक काय तुम्ही काम चांगलं करत आहात तुम्ही अभ्यास चांगला करत आहात पण समाजासाठी तुमचं काही देणं आहे का नाही अहो स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वाक्य आहे सावरकर म्हणाले

आता देशसेवा करायची असेल तर असं काही नाही की सैन्यातच भरती व्हावं हा सैन्यात भरती होऊन शक्य असेल तर ते जरूर करावं या मताचा मी आहे पण आपल्या परीने आपण समाजासाठी काय कराल का याचा विचार करायला पाहिजे मग ते जास्तीत जास्त शक्य कशाने होतं वाचनाने ते जास्त समजून वाचन संस्कृती लोप पावत चालली असा परवा एक आमच्या महाविद्यालयामधे कार्यक्रम झाला खरंच वाचन संस्कृती ही लोप पावत चालली आहे का वाचनाची आवड आता ती रसिकता त्यामधे नाही आहे ओ म्हणजे कसं झालं आहे कोण वाचनाला एवढं महत्व देईना झालं आहे की हां असू दे बाबा हां लेक्चर ऐकतो आ ऐकायला पण ऐकणं आणि वाचण्यात खूप फरक आहे आपण एखादी गोष्ट वाचली की ती आपल्या परफेक्ट लक्षात राहिली पाहिजे नाही मी नेहमी सदाचाराने वागेन आपण रामायण ऐकतो हां आपण भगवद्गीता वाचली आता मी भगवद्गीतेचा मला सतरावा सॉरी पंधरावा बारावा अध्याय दहावा अध्याय हा मुखस्त आहे म्हणजे मला तोंडपाठ आहे पण ती भगवदगीता मी आचरणात किती आणतो आहे ह्याचा जास्त विचार करायला पाहिजे अहो वाचलं आहे आम्ही खूप खूप वाचले आहे पण ते आम्ही आचरणात आणत आहोत का याचा आपण जास्तीत जास्त विचार करायला पाहिजे मी इकडं सांगतो आहे तुम्हाला भगवदगीता वाचली हे केलं ते केलं पण मी जर का एखाद्याशी चु तुच्छतेने वागत असेल स्वार्थपणा माझ्यामधे असेल तर हा मलाच काही उपयोग नाही समर्थांनी मूर्ख लक्षण नावाचा दासबोधामध्ये एक समासच लिहिला आहे पूर्ण मूर्ख लक्षण लिहिली आहेत म्हणजे काय करायला पाहिजे अन् काय करायला नाही पाहिजे हेसुद्धा त्यांनी सांगितले तर वाचनाने इतका माणूस दृढ होतो इतका बलवान होतो इतकी त्याच्यामध्ये शक्ती इतकी ब ब असते वाचन संस्कृती खरंच अगदी खूप छान वेगळ्या पद्धतीने पण मांडता येते तर सदाचाराने वागले पाहिजे बघा सदाचार आणि हे सदा एखाद्या माणसाशी आपण कशा पद्धतीने वागतो आहोत मग भले तो आपला शत्रू असू दे आपण नेहमी त्याच्याशी नीट वागले पाहिजे आणि असे लोक साधक लोक असे ते सिद्धावस्थेपासनं ते बद्धा मग मोक्ष म्हजे कर्मच कर्माला वाढवतं एवढं आपण जर का लक्षात ठेवलं तर आपण कुठे जाऊ शकत नाही आणि हे सगळं मी जे आत्ता बोललो ते मला एकच पुस्तकानी मला मजे मी पूर्णपणे विचलित झालो काय करतो आहे मी हे आणि काय करायला पाहिजे हे मला एका पुस्तकाने कळलं ते म्हणजे कार्यकर्ता नावाच्या या पुस्तकातनं मला समजलं